मला घरातील काम करून आईला मदत केल्यानी आनंद होतो चांगले कार्य केल्यानी आनंद होतो इतरांना त्यांच्या कामामध्ये मदत क केली तर मला आनंद होतो माझ्यामुळे त्यांना कोणताही जर लाभ झाला समोरच्यांना त्यामुळेही मला आनंद होतो आणि ज्यांनी जीवनामध्ये सक्सेस प्राप्त केलेला आहे अडथळ्यांना सामोरे जाऊन त्यांच्याशी भेटल्याने त्यांच्या सक्सेस स्टोरीज ऐकल्याने मला खूप आनंद मिळतो